मराठी भाषा ही खूप प्रेमळ आणि सुंदर अशी भाषा आहे या भाषेमध्ये एका शब्दासाठी म्हणजे आता एखादा शब्द असेल आणि किंवा एखाद्याची क्रिया वगैरे असेल म्हणजे एक्स्प्रेशन तर त्यासाठी वेगवेगळे शब्द आहेत म्हणजे खूप सारे असे एका शब्दासाठी खूप सारे असे शब्द आहेत एकाच अर्थाचे सो म्हणजे आणि ते पण एवढे सुंदर ना म्हणजे बोलताना असं खूप प्रेमळ असं वाटतं आणि तेच जर इतर भाषांमध्ये बघायला गेलं तर एवढी प्रेमळ भाषा अशी वाटत नाही आपुलकीची भाषा अशी वाटत नाही कारण त्यामध्ये आपुलकी गोडवा असं नसतं म्हणजे मोजकं बोलणं असतं मराठी भाषेत आपल्यामध्ये आपण विस्तार करून एखादी गोष्ट सांगू शकतो म्हणजे खूपच चांगलं असं सुंदर अशी मराठी भाषा आहे त्यामध्ये आपण खूप सुंदर अशी भाषा आहे त्यामध्ये आपण असं म्हणजे चांगल्याप्रकारे म्हणजे एखाद्याला एखादी गोष्ट अशी अगदी कळेपर्यंत खूप छान आपण समजावून सांगू शकतो अशी ही मराठी भाषा आहे मराठी भाषा ही आपली खूप प्रख्यात आहे म्हणजे त्यातील शब्दकोश वगैरेसुद्धा खूप सुंदर आहेत खूप सुंदर आहे म्हणजे एका शब्दासाठी अनेक शब्द असतात जसं की आता पाणी हा शब्द आहे पाणी या शब्दासाठी आता जल उदक नीर ओ असे वेगवेगळे शब्द आहेत असंच म्हणजे असंच आपण दुसरी एखादी वस्तू किवा म्हणजे अशी थिंग घेतली तर त्यासाठी पण असे वेगळे शब्द असतात